मी स्थानिक टीवीवरील कार्यक्रम बघत असतो जसे मला जर बघायचं असलं टीवीमध्ये तर मी मराठी चेजे सिरीयल असतात जे मालिका असते ते बघायला मला खूप जास्त आवडते ते यासाठी की त्याच्यामध्ये कसे सस्पेन्स असते त्याच्यामध्ये कसे थोडा इंटरेस्ट वाढते आणि काही नवीन आपल्याला शिकायला मिळते तेवढाच नाही तर कोन बनेगा करोडपती ही मालिका मी पाहतो हा याच्यातून जे जनरल नॉलेजसारखे प्रश्न असतात त्या शिकण्या ते शिकायला मिळते त्याचंही जास्त असं जास्त मनोरंजनही होतं आणि जसं एक अभ्यासवृत्ती म्हणून खूप काही त्याच्यातून शिकतो काही गोष्टी आत्मसात करतो तर असे शो मला बघायला खूप जास्त आवडतात